नमस्कार माझं नाव आहे धनंजय कोंडिबा मुंडे एच पी गॅस आणि मला गॅस बुकिंग करायची आहे गॅस बुकिंग करणं करण्यासाठी फोण केलेला आहे मी माझा ओ टी पी नंबर आहे गॅसचा एक दोन तीन चार तो बुक केला होता मी परंतु मला गॅस नको आहे त्याच्यासाठी तुम्ही गॅसचं बुकिंग केलेली कॅन्सल करावी विनंती